असे भरपूरसे प्रसंग आहेत जिथे आमच्या समाजात नृत्य खूप महत्त्वाचं असते त्यातून एक गरबा आहे नृत्याचा एक खूप सुंदर आणि पारंपरिक प्रकार आहे जो लोकांना खूप आवडते आणि गरबा करणे ही खूप सोपी आहे गरबा जास्तपैकी नवरात्रीच्या वेळेला केला जाते मुली देवीमातेच्या समोर मातीचे दिवे बनवतात तिथे ज्योत जाळतात आणि त्या ज्योत समोर देवीमातेला प्रसन्न करायसाठी गरबा करतात आणि नवरात्रीच्या वेळेला गरबा करणं खूप आवश्यक आहे गरबाचे असे भरपूरसे प्रकार आहेत जे मुली वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे प्रकार करतात तो गरबा केल्यामुळे मुलींना उत्सुकताही खूप होते आणि नवरात्रीच्या वेळेला गरबा करणे हे खूप गरजेचं आहे गरबा करणे आमच्या समाजातून एक खूप छान लोकनृत्यही आहे